आमच्या सोसायटीमध्ये नियमितपणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता ठेवली जाते त्याच्यासाठी पूर्ण एक त्यांची टीम आहे ते लोक नियमितपणे साफसफाई करत असतात त्यामुळे आम्ही काही करावं असं फारसं राहत नाही परंतु आमच्या आवारापुरतं बोलायचं झालं तर आमच्या आवारामध्ये पाणी साठू नये म्हणून त्याच्याबरोबरीनं डास वाढू नयेत म्हणून आम्ही वेगळ्यावेगळ्या उपाययोजना नियमितपणे करत असतो त्याच्यामध्ये आहे की बागेत वाढणारं गवत हे नियमितपणे उपटून टाकणे त्याच्यानंतर पाणी जे साठत असतं पावसाचं ते पावसाचं पाणी कुठेही साठू न देणे ज्यामुळे डास वाढणार नाही डासांची उत्पत्ती होणार नाही अशा प्रकारच्या प्रिकॉशन्स अशा प्रकारची काळजी आम्ही नियमितपणे घेत असतो